लहानपणापासून मी भरपूर कथा वाचलेल्या आहेत ऐकलेल्या आहेत शिकलेल्यासुद्धा आहेत आणि त्यांच्यामध्ये अनेक राजां राजांच्या कथा तर मी खूप वाचलेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये तसं पाहायला गेलो तर मला तसे बरेच राजांची तुम्हाला नावं सांगता येतील जसं की अकबर बादशाह असेल किंवा छत्रपती शिवाजी महाराज असतील हां किंवा चंद्रगुप्त मौर्य असेल असे भरपूर तुम्हाला सांगता येतील किंवा अलेक्झांडर असेल पण त्यातल्या त्यात मी जास्त बोलू शकेन ते आपल्या महाराष्ट्रातल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्याबद्दल कारण छत्रपती शिवाजी महाराज हे सगळ्यांचंच आराध्य दैवत आहेत छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे अभिमान आहेत आणि त्यांच्या कथा त्यांचे पोवाडे आपण सगळेजण ऐकतो मोठ्या अभिमानाने त्यांचे पोवाडे गातो आणि तसं पाहायला गेलो तर बाबासाहेब पुरंदरे या मोठ्या महामानवाने छत्रपती शिवाजींबद्दल खूप असं लिखाण केलेलं आहे तर मी त्याच्याबद्दल थोडं सांगू शकतो कारण शिवछत्रपती शिवाजी महाराज हे त्यांचा स्वभाव हा अनेक पैलूंनी घडलेला होता तुम्ही त्यांचा स्वभाव एक सांगू शकत नाही तर त्यां त्या स्वभावाचे खूप पैलू तुम्हाला इथे पा सांगता येतील कारण ते धाडसी होते ते चतुर होते त्यांच्याकडे पुढे कर पुढे एखादी गोष्ट करायची असेल तर त्याच्या त्यांच्याकडे योजना होत्या त्यांना पुढे काय होणार आहे त्याची जाणीव आत्ताच होत असे आणि त्यानुसार काय ती योग्य ती कार्यवाही ते अगोदरच करत असत गनिमी कावा हा त्यांचा खूप मोठा गुण होता त्यांच्याकडे श शस्त्रबळ सैन्यबळ कमी होतं पण त्यांनी ज्या लढाया जिंकल्या त्या गनिमी काव्याच्या जोरावरती जिंकलेल्या आहेत हे सर्वश्रुतच आहे हे सगळ्यांना माहिती आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या कथा पण खूप आहेत तुम्हालाही माहिती आहे जसं की छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजलखानाचा केलेला वध जो प्रतापगडाच्या पायथ्यापाशी केला पण अफजलखानाचा वध करताना छत्रपती शिवाजी महाराजांनी जे काही डोकं वापरलं त्याला काही तोड नाही कारण ताकदीच्या बाबतीत ब बघाल तर अफजलखानाची ताकद शिवाजी महाराजांच्या तुलनेने प्रचंड जास्त होती ज्यांच्याकडे असलेलं सैन्यबळ प्रचंड मोठं होतं पण असं असतानासुद्धा शिवाजी महाराजांनी अफजलखानाला टक्कर दिली आणि त्यासाठी त्यांनी टक्कर देण्यासा कुठला गड निवडला तर तो आहे प्रतापगड जो जावळीच्या खोऱ्यामध्ये आहे आणि त्यां तो तोच गड का निवडला कारण अफजलखानाचं सैन्य इतकं मोठं सैन्य ज्याच्यामध्ये हत्ती होते घोडे होते तोफा होत्या त्या एवढं मोठं सैन्य प्रतापगडाकडे चिंचोळ्या घाटमाथ्यातून येणं शक्य नव्हतं आणि म्हणूनच शिवाजी महाराजांनी प्रतापगड निवडला होता म्हणजे बघा त्यांच्याकडे किती दूरदृष्टी होती की खानाचं सैन्य वरपर्यंत कसं येऊ शकणार नाही म्हणून मी प्रतापगड निवडलेला आहे हा विचार करण्याची दूरदृष्टी त्यांच्याकडे होती आणि शिवाय त्यांनी श खानाला मारताना त्यांनी वाघनखाचा वापर केला होता आणि हे तर सगळ्यांनाच माहिती आहे मी एक तुम्हाला एक उदाहरण सांगितलं खानाचं तसेच तुम्हाला भरपूर उदाहरणं छत्रपती शिवाजी महाराजांच्या या दूरदृष्टीची सांगता येतात जसं की त्यांनी शाईस्तेखानाची बोटं कापली ते सांगता येतील किंवा त्यांनी आग्र्याहून सुटका केली तो एक प्रसंग आहे खूप असे एक ना अनेक प्रसंगाचे इथे तुम्हाला दाखले देता येतील तर म्हणूनच मला शिवाजी महाराजांचा इतिहास खूप खूप भावतो तर तूर्तास मी इथेच थांबतो धन्यवाद